मला शार्क टँक हा टी व्ही शो माहिती आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे आणि तो कशाप्रकारे करायचा याची तिथे माहिती मिळते तिथे जजेस लोक असतात आणि आपण कशा प्रकारे हा बिझनेस करू शकतो या बिझनेसमध्ये आपल्याला किती रक्कम गुंतवावी लागते याची सर्व माहिती आपल्याला इथे मिळते आहे